मला पशुपालनाची आवड आहे त्यामुळे आमच्या घरच्यांनी मला चार गाई आणि दोन म्हशी आणि त्यांची छोटीछोटी पिल्ली दोन घेऊन दिलेली आहे त्यांचे व्यवस्थापन मी दिवसभरामध्ये करते सकाळी लवकर सहा वाजता त्यांना चारा घालते परत सात वाजता त्यांची धार काढते परत धार काढून झाल्यानंतर त्यांना खाद्य भरडा घालते भरडा घालून झाल्यानंतर त्यांना स्ना पाणी पाजते आणि पाणी पाजून झाल्यानंतर वैरण टाकून त्यांना विश्रांती देते परत बारा वाजता त्यांचे शेड्यूलप्रमाणे शेड्यूलप्रमाणे बारा वाजता त्यांना पाणी आणि चारा देतो परत तीन एकदा त्यांना चारा आणि पाणी देतो आणि पाच वाजता त्यांचे धार काढून त्यांनास्नी चारा पाणी करून परत विश्रांती देतो अशाच दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आम्ही त्यांची काळजी घेतो शेड्यूलप्रमाणे त्यांची काळजी घेतो हे करत असताना आम्हाला काही अडचणीसुद्धा येतात जनावरांना चारा भरपूर लागत असल्यामुळे चाऱ्याची कमतरता भासते चारा जनावरांना चारा कमी पडला की ते ते आजारी पडतात आणि त्या आजाराचे निदान आम्हाला लवकर लागत नसल्यामुळे त्याची लस उपलब्ध करून देत नसल्यामुळे आम्हाला पशुपालनामध्ये खूप अडथळे येतात एकदा आमची म्हस व्हिल्यानंतर व्हिल्यानंतर ती मेली त्याचा ती बसलेली उठलीच नाही चारा कमी पडल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो आणि ती विल्यानंतर ती मग एकदा जनावर खाली बसलं की त्याला उठण्याची ताकत येत नाही त्यामुळे जनावरं म मरून जातात